नमस्कार तुम्ही सरस्वती शिशुबाल मंदिर बोलत आहे का सरस्वती विद्यालयातून बोलत आहेत का तर आपल्याकडे विद्यार् दोघंजण विद्यार्थी आहे तर त्यांना प्रवेश पाहिजे होता एक ए के जीमध्ये आणि एक दुसरीला आहे म्हणजे दुसरीत जातो आता

बरं बरं मग टेस्टमध्ये तुम्ही काय प्रश्न विचारणार ते आता सांगू शकता का समोर आल्यावर अच्छा

अच्छा अच्छा ह हो हो हो हो हां हां बरं बरं बरं बरं बरं मग ह्याला फीस वगैरे काही आल्यानंतर बोलू

अच्छा ए हां मग एका वर्गामध्ये एका वर्गामध्ये

बरं बरं बरं मग आम्ही येतो उद्या किती वाजेपर्यंत येणार

बरं आईला पण